म्हणजे मी पहिल्यांंदा म्हणजे इंटरव्ह्यू द्यायला गेले होते तर म्हणजे जॉबसाठी तर म्हणजेच त्या सरांनी मला इतके कठीण कठीण प्रश्न विचारलेत की म्हणजे मला म्हणजे तरीही मी त्या मला अशा म्हणजे पूर्ण वेळ घबराट सुटत होती खूप म्हणजे पूर्ण घामाचूक होत होती तर मला समजत नव्हतं प्रश्न म्हणजे तर पण तरीही मी म्हणजे त्या प्रश्नांचे उत्तरं दिले आणि त्या इंटरव्ह्यूला म्हणजे तोंड दिल्यासारखे केलं म्हणजे त्या सरांना तोंड दिल्यासारखे की म्हणजे मी त्या प्रश्नांचे पूर्णपणे असे उत्तरं देऊन सर म्हणून म्हणजे ते ही सर म्हणत होते मी तुला इतके कठीण प्रश्न विचारले तरीही तू हरली नाहीस म्हणजे हरण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्या प्रश्नांचं उत्तरं दिले तर मी अशा प्रकारे त्या वेळेला म्हणजे एका त्या इंटरव्ह्यूमनला हाताळले होते